एकोणीसशे पंच्याहत्तर साली आम्ही तेव्हा कॉलेजमध्ये होतो आणि तेव्हा इंदिरा गांधींनी अचानक एक दिवस सव्वीस जूनला रात्री आणीबाणी जाहीर केली आणि त्या आणीबाणी म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा कायदा या अंतर्गत त्यांनी भराभर त्यांच्या विरोधी जे नेते होते त्यांना सगळ्यांना जेलमध्ये टाकलं का टाकलं किती दिवसासाठी टाकलं ह्याचं कसलंही रिझन कोणतंही कारण न देता त्यांनी तिथे त्यांना डांबून ठेवलं अक्षरशः आणि मग आता त्यांची सोडवणूक करायची आहे तर मग त्या वेळेला जयप्रकाश नारायण हे समाजवादी पार्टीचे नेते होते आणि त्यांनी असं ठरवलं की आपण देशामधे आंदोलन करूया आणि ते सत्याग्रहाच्या मार्गाने करूया तर त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघांनी पण दुजोरा दिला आणि मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व संस्था त्याच्यामध्ये सहभागी झाल्या आणि जवळ जवळ भारतातल्या दीड ते दोन लाख लोकांनी त्यावेळी सत्याग्रह करायचा ठरवला इंदिरा गांधींच्या विरुद्ध किंवा काँग्रेसच्या विरुद्ध किंवा सरकारच्या विरुद्ध कोणीही कोणताही ब्र काढायचा नाही आणि सगळ्याच सगळ्या आपण काय म्हणूया त्याला की सग सगळ्या त्यांच्या म्हणजे ब बंधनं सगळ्यावर घातली गेली होती लिखणावर बंधन सगळ्या स्वातंत्र्यावर बंधनं आपली जी आप स्वातंत्र्य आहेत भाषा स्वातंत्र्य लेखन स्वातंत्र्य त्याच्यानंतर तुम्ही कोणाच्याही विरुद्ध काही कारवाई करायची नाही आंदोलन करायचं नाही सरकार सांगेल त्याप्रमाणेच वागायचं असा सगळ्या पद्धतीने जवळ जवळ बंदी बनवलं होतं सगळ्याच जनतेला मग त्याविरुद्ध आवाज उठवणं अगदीच गरजेचं होतं आणि म्हणून आम्हाला कॉलेजात असताना सुद्धा असं सांगितलं गेलं आम्ही अभाविपच्या कार्यकर्त्या होतो कार्यकर्ते होतो बरेच जण तर आम्हाला असं सांगितलं गेलं की आपल्याला सत्याग्रह करायचं आहे वय वर्ष सतरा सत्याग्रह कशासाठी काय करायचा आहे का करायचं आहे याचं सुद्धा पुरेसं आकलन नव्हतं पण सरांनी सांगितलं आहे आणि आम्ही ते करणार आहोत कारण आम्हाला पहिल्यापासूनच शूरगिरी करायची सवय होती म्हणून आम्ही हे सगळं केलं आम्हाला जेलमध्ये कि जेलमध्ये जावं लागलं आम्हाला पकडून नेलं आम्ही कॉलेजमध्ये जेव्हा सत्याग्रह केला तेव्हा घरी यातलं काहीही माहिती नव्हतं आणि जेव्हा हे घरी कळलं तेव्हा फारच आगडोंब उसळला होता घरी असं नंतर आम्हाला कळलं कारण वडील सरकारी नोकरीत होते आणि त्यांचं नोकरी कधी जाईल काही सांगता येत नव्हतं त्यामुळे वडिलांनी आईला सांगितलं होतं दीडशे रुपये पेन्शनमध्ये आपल्याला राहावं लागेल तशी आई म्हणाली ठीक आहे आता काय करणार लेकीने उद्योग केलेत ते आपल्याला निस्तरायलाच हवेत असं म्हणून घरी वातावरण गंभीर होतं पण मी मात्र जेलमध्ये आनंदात होते कारण आमच्याबरोबर वेगवेगळ्या नेत्या होत्या जेलमध्ये आणि आम्ही एकशे तीन जणी सत्याग्रही होतो आणि आमच्याबरोबर मोठ्या महिला पण होत्या त्या जणू काही आई असल्यासारख्या आमची काळजी घ्यायच्या मीसाबंदी होत्या जयवंतीबेन मेहता सुमतीताई सुकळीकर आहिल्या रांगणेकर प्रमिलाताई दंडवते अशा सर्व पक्षीय नेत्या आमच्या जवळ होत्या आमच्या बरोबर होत्या त्यामुळे आम्हाला काही भीतीचं आतमध्ये वातावरण नव्हतं पण बाहेर मात्र अतिशय तंग असं वातावरण होतं आणि जेल कसं असतं हे सुद्धा आयुष्यात कधी न बघितलेल्या आम्ही सगळ्या त्या वेळेला जेलमध्ये जवळ जवळ दोन महिने अडीच महिने तीन महिने दीड महिना अशा पद्धतीचे शिक्षा आम्हाला झाल्या होत्या भविष्यात पुढे काय घडेल आपल्याला नोकरी करायची वेळी आली तर नोकरी मिळेल का कशाचा विचार आम्ही केला नव्हता पण सुदैवाने दुसऱ्याच वर्षी या सगळ्या आंदोलनाचा भयंकर परिणाम होऊन इंदिरा गांधी निवडणुकीमध्ये पडल्या आणि जनता पार्टीचं राज्य आलं आणि हे सगळे जण आम्ही आंदोलनकर्ते सगळे सुटलो आणि आम्हाला खूप छान न्याय मिळाला आणि आम्हाला त्याप्रकार त्या ह्याचा एक आनंद होतो आहे की आम्ही काहीतरी समाजासाठी चांगलं काम करू शकलो